हां काय म्हणतो काय चालू आहे अरे कंटाळा कसला करतो रे आयुष्यात आत्ताच रिलीज झाले पिक्चर काही बघ ना मराठी चांगले चांगले अरे अल्याड पल्याड यायला वेळ आहे तो एवढंच फक्त बघू नको रे तो शूट पण आपल्याकडे झाला आहे माहिती आहे का तुला अल्याड पल्याड हां तुम्ही जोपर्यंत मराठी पिक्चर बघत नाही ना तोपर्यंत मराठी इंडस्ट्री वरती येणार नाही मराठी आर्टिस्ट वरती येणार नाही लक्षात मराठी इंडस्ट्री वरती यायला पाहिजे तर आपण थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे मोबाईलवरती बघू नको कालच मी जुना पर्निचर बघून आलो आहे महेश मांजरेकर सरांचा अरे काय काम आहे माहिती आहे वा महेश मांजरेकर म्हणजे कळलं ना हां ते पण सांगावे लागतील हां मला वाटलं ते पण सांगावं लागतं की काय काहीतरी एक काम कर सध्या सध्या घरीच आहेस ना मग डिजनी हॉस्टेलला ना पंचायत म्हणून सिरीज मिळेल बघ नाही डिजनी हॉस्टेलला नाही बहुतेक ती ॲमेझॉन प्राईमला आहे पंचायत पंचायत म्हणून सिरीज आहे नवीन लेड कास्टिंग असे कोण नाहीत म्हणजे नवीन सगळे चेहरे घेतले आहेत त्यांनी नोन कोण नाही आहेत पण बघ त्याच्या डिरेक्शन बघ एकदम सिम्पल रे म्हणजे आपली रुटीन लाईफ असते ना त्याच्यावरती केलेली सिरीज आहे पूर्ण हां बरोबर जितेंद्र कुमार हं हो हो हो हो त्याला तीन तीन सीझन झालं आहे त्याच्या आत्ता तिसरा सीझन लाँच झाला आहे खूप छान आहे बघ तरी कार असणारला चांगला तर एवढा तिन्ही पाकराय कुठच्या काळात गेला तू तुझा जल्म झाला आहे त्यावेळी भाऊ ते चीम्नी पाकराच्या त्या काळात कुठला होता हां मग तू आता थोड्याने माहेरची साडी सांगशील रे अलका कुबलचा तो कसा आताची पोरं काहीतरी विचार करा रे अरे मग त्याच्यापेक्षा गश्मीर महाजनीचा बघ ना देऊळ बंद बघ खूप चांगला पिक्चर आहे हं मग मग त्याचाच अजून बोनस म्हणून पिक्चर आहे बघ जे यंग जनरेशनचा तुमचा जो इश्यू आहे ना तुझ्यासारखाच आहे तो कॉलेज वगैरे कम्प्लिट झाल्यानंतर त्याचा जो ॲटिट्यूड आहे ना तो नंतर जो चेंज झाला आहे तो बघ बोनसच्या बाबतीत म्हणजे बोनस का द्यायला पाहिजे कामगारांना तो अगेन्स असतो आणि नंतर त्याच्या एंडिंगला तोच बोनस देतो एकाला बघ असे पिक्चर बघा ज्याने काहीतरी शिकाल इवन स्वप्नील जोशीचा भिकारी म्हणून एक पिक्चर आहे तो बघ म्हणजे तुला मी भिकारी नाही म्हणत आहे त्याचा एक पिक्चर आहे भिकारी त्याच्यात त्याच्या आईला बरं नसतं तो सगळे डॉक्टर वगैरे करून मोकळा होतो त्याला एक सा शेवटी एक असा कोणतरी पुजारी मिळतो आणि त्याला सांगतो की तू पुढचे अठ्ठेचाळीस दिवस भीक माग हात पसरायचे लोकांसमोर आणि मीपणा तुझा जायला पाहिजे आणि तो खरंच होतं की शेवटी पिक्चरच्या एंडिंगला त्याच्या हातात ऑप्शनच नसतो आणि तो स्वत ची ओळख पण सांगू शकत नसतो हॉस्पिटलामध्ये पैसे पे करायचे असतात आणि त्यानंतर त्याला कळतं की मी कोण आहे त्यावरती तोच म्हणतो मी भिकारी आहे म्हणजे आईशिवाय काहीच नाही आहे त्याला तिथे पटतं असे पिक्चर वगैरे काहीतरी मोटिवेट व्हाल नुसते काहीतरी टाईमपासमध्ये रील बघत बसू नका इंस्टाग्रामला काहीतरी शिका त्याच्यात हां मग आज तू भिकारी बघ आणि मग बोनस पण बघ ओके चल हां चल बाय